हां मॅडम बोला कोण बोलत आहे हां हां हां मॅम तुम्ही आहे आमच्या कॉलेजमध्ये बरोबर आहे तुम्ही शिकवता आहे चांगला म्हणजे तुमच्याबद्दल ती कोर्स तुम्ही कसं अचीव्ह करत आहे ते बरोबर आहे तुमचं म्हणणं तर मॅम तुम्ही तुमचं काय काय म्हणजे तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे तुम्ही काय काय करू शकता किंवा तुम्ही काय कोर्स करत आहे काय अजून काय एक्सटर्नल आणि करणार आहे का हा म्हणजे नाही

म्हणजे बरोबर आहे तर बाकीचे पण सर किंवा मॅडम मॅम जे असतात ते तेवढं शिकवण्या पुरते शिकवतात आणि सोडून देतात चांगली सोचं आहे तुमची की चांगले विचार करतात पोरांबद्दल पण तुम्हाला म्हणजे कशात म्हणजे इंटरेस्टेड आहे आपल्या आपल्या कॉलेजमध्ये काय तुम्हाला माहीतचं आहे कसं काय काय सगळी सिस्टीम तुम्ही शिकवता पण आहे स्टुडंट त्यांना आपल्या कॉलेजमध्ये आणि एक मॅनेजमेंटचा एक कोर्स आहे कोर्सेस आहेत की जेणेकरून पुढं जाऊन विद्यार्थ्यांना तेच्यावर खूप म्हणजे लॉजिकली असते आणि प्रत्येक गोष्टी कळते पुढं जाऊन मॅनेजमेंट कसं करायचं कसं काय नाही आणि त्याबद्दल पण तुम्ही म्हणजे तुम्ही ॲक्च्युअली घेतला ते कोर्स आणि करून पुढे स्टुडंट त्यांना शिकवला तर ते आणि बेनिफिट आहेत पुढं त्यांना त्याबद्दल हा म्हणजे तुम्हाला म्हणजे काय इंटरेस्ट आहे का म्हणजे असं मॅनेजमेंट कोर्स असू दे किंवा ट्रेडिंगमध्ये असू दे किंवा आणि कुठलंही असू दे जसे की तुम्हाला काही इन्फर्मेशन वगैरे पाहिजेलं असेल तर आपल्या कॉलेजचा करियर कट्टा म्हणून आहे त्यामध्ये आपल्याला खूप सारे अपॉर्च्युनिटीज आहेत आणि ती अपॉर्च्युनिटीज वाया जाणार नाही घेत घेतले तर हे असं आहे कारण की कसं आहे तुमचं जे इंटरेस्ट आहे तर तुम्ही ऑलरेडी टिचिंग करत आहे परत तुमच्यात आणि वेगवेगळे स्किल्स आहेत मग आणि तुम्ही स्वत च्या स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही एकदा करिअर कट्टाला विजिट द्या तिकडे आपले आपलं स्टाफ स्टाफ पण आहे अवेलेबल आणि जास्त काय नाही पाच ते सहा महिन्याचा कोर्सेस असते ते घेऊन जरी केला तुम्ही तर पुढे जाऊन तुम्हाला एक चांगला बेनिफिट आणि पुढं जाऊन चांगला स्कोप पण आहे की बबा जेणेकरून तुम्ही मोठ्या कुठलं तरी लेवलला जाऊ शकता नाही मॅम तुम्ही घ्या कसं आहे तुम्ही घेतला आम्हाला पण चांगलं आहे शेवटी आपल्याचं कॉलेजच नाव मोठं व्हायला आणि तुमच्या शिकवण्यामुळे जर पोरांच्याबद्दल स्किल्स इम्प्रूव्हमेंट व्हाल्यात त्यांची विचारशक्ती वाढायला आणि तुमचं कुल एक नंबर आहे तुम्ही शिकवता पण बेस्ट आहे आणि तुम्हाला माझ्याकडून मी सांगतो की तुम्ही खरोखरच तुम्ही आपलं कॉलेजमध्ये या आपल्या करियर कट्टा म्हणून एक हे आहे तिथे तुम्ही जाऊन विजिट करा तिथे तुम्ही जाऊन तुम्हाला जे काय तुमच्यात इंटरेस्ट आहे किंवा तुम्हाला आणि ॲडिशनल काय असं कराय वाटते तुम्ही ते करू शकत आहे आणि तुमचं नॉ प्रॉपर जनरल नॉलेज वाढंल त्याच्यामध्ये तुम्हाला असं हे का केलं ते का केलं असं वाटणार नाही एकदम बेस्ट आहे तिकडे तुम्ही जाऊन एकदा व्हजिट करा आणि तुम्हाला जे कोर्स वाटते ते तुम्ही करा आणि जेणेकरून ते तुमच्या जरी इंटरेस्ट आलं तर पुढे जाऊन तुमच्या स्टुडंटमध्ये पण ते इंटरेस्टेड होईल आणि ते पण हे कोर्स करतील जेणेकरून त्यांना पण फायदा तुम्हाला पण फायदा आणि बाकी सगळ्यांनाही फायदा होणार अच्छा आणि काय डाऊट वगैरे तुम्हाला काय किंवा आणि कशाच्याबद्दल कुणाची काय माहिती वगैरे पाहिजेल आहे ओके ओके मॅम ओके मॅम थँक्यू हां